सांस्कृतिक वारसा हा कुटुंबापासून एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत चालत जातो प परंतु आजकाल नोकरीमुळं शिक्षणामुळं खेडी ओस पडत आहेत आणि शहराचे औद्योगिकीकरण जास्त होत आहेत आणि शहरात शिफ्ट झाल्यामुळं शक्यतो जागा राहायला मिळत नाही किंवा ते वारसा सांगण्यासाठी जी माणसं घरात हवी असतात कौटुंबिक गोष्टीची जी गरज असते ती खेड्यातच राहिल्यामुळं आजकालच्या नवीन पिढीला ते काही पद्धती माहीत नसतात त्यामुळं त्या वारसा जतन केल्या जात नाहीत आणि ही तफावत कमी करण्यासाठी मुख्य खेड्यांतून शहराकडे जाणारा तरुण तरुणींचा ओघ हा थांबवण्यासाठी खेड्यामध्येच ह्या सगळ्या सोयीसुविधा त्यांना देण्यात आल्या किंवा रोजगार उत्पन्न करून दिला शिक्षणाची सोय करून दिली तर मोठ्या प्रमाणात आजकाल हे खेडी ओस पडत आहेत ती थांबतील आणि जेणेकरून कुटुंबही एकत्र राहून जी जुन्या लोकांची पिढी आहे ही सांस्कृतिक वारसा जतन करत असताना लहान पिढी जर बघत असेल तर नकळत त्यांच्या मनावर तसे संस्कार केले जातील व ते आपोआप सांभाळले जातील पण आजकालच्या ह्या दगदगीच्या जीवनामध्ये शहरामध्ये राहण्याच्या जागेचा तुटवडा पैशाचा अभाव किंवा ह्या सर्व सांस्कृतिक वारशाच्या अज्ञानामुळं ते काहीही पाळलं जात नाही आणि हा हिंदू हिंदू संस्कृतीसाठी खूप मोठा फटका म्हणता येईल अशा पद्धतीनं होणार आहे भविष्यामध्ये त्यामुळं सरकारने स्वयंरोजगार हे खेड्यातच उपलब्ध करून दिले पाहिजेत शैक्षणिक आणि नोकरीची सोय किंवा ज्या आजकालच्या तरुण पिढीच्या गरजा आहेत त्या जर शहरा शहराच्याऐवजी खेड्यामध्ये उपलब्ध करून दिल्या तर हा वारसा जतन करता येईल मोठ्ठ्या पिढीकडून छोट्या पिढीना सा शिकवता येईल आणि आपली संस्कृतीही टिकून राहील असं मला वाटत आहे